हा कॅब ड्रायवर बोलत आहे का ओला उबर हा एक एक तासापूर्वी मी कॅब बुक केली होती मला इथून नागावमधून अलिबागकडे जायचं होतं जवळजवळ एक तास झाला तर अद्यापपर्यंत काही कॅब आलेली नाही तुम्ही कुठे आहात आता कुठे चेंडरे पण दादा बराच वेळ झाला एक तास झाला कॅब बुक करून मला वेळेत त्या ठिकाणी पोहचणं गरजेचं आहे अलिबागला

नाही बराच वेळ झाला मी ह्या ठिकाणी वाट पाहत आहे किती वेळात पोहोचाल तुम्ही

काय झालं बऱ्याच वेळा वाट पाहतोय आणि माझं अतिशय महत्त्वाचं काम आहे तिथे मला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे बँकेमध्ये त्या ठिकाणी माझं काम असल्या कारणास्तव मला तिथे जर वेळेत पोहोचलं नाही तर बँक बंद होईल आणि उद्या परवा दोन दिवस हॉलिडेज असल्यामुळे माझं बँकेचं काम अर्धवट राहील त्याच्यामुळं तुम्ही लवकर या

तुम्ही पंधरा ते वीस मिनिटात ह्या ठिकाणी पोहोचा ठीक आहे मी वाट पाहतोय